जेव्हा ज्यात दिवसासाठी बाहेरगावी जावे लागत होत असे तेव्हा आम्ही घरच्यांना सांगून जातो की रोपांची काळजी घ्या किंवा घरचे पूर सं पूर्ण जन जर गावी जास्त दिवसासाठी गावाला जात असतील तर आम्ही शेजाऱ्यांना सांगतो आमचे पाहुणे आहेत त्यांना सांगतो की ती रोपांना पाणीवगैरे वेळेवर टाकत जा त्यानंतर पाण्याचे बाटल्या जे असतात त्यामध्ये आम्ही पाणी भरून त्याला छोटे छिद्र बांधून आम्ही रोपाच्या वरती बांधून ठेवतो जेणेकरून रोपाला थेंबे थेंबे पाणी पडत राहतात व त्यामुळे ते रोपाला रोपाला पाणी मिळत असेल या व्यतिरिक्त आम्ही माझ्या मित्रांना इतरांना कोणालाही असं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रोपांची काळजी घेण्यासाठी व पाणी टाकण्यासाठी सांगतो आमच्या इथे ठिबक सिंचनाची सोय केलेली आहे ज्यामुळे ठिबकमार्फत पाणी झाड रोपांना सतत मिळत असतं म्हणजे जेणेकरून उद्या गावी जरी गेलो तरी रोपांची काळजी ही आपोआप घेतली जाते याव्यतिरिक्त घरी कोणी ना कोणीतरी नोकर वर्ग इत्यादींना आम्ही सांगून जात असतो की रोपांना पाणी वेळेवर देणे व त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे